राज्यामध्ये प्रामुख्याने साजरे होणारे सण म्हणलं तर दिवाळी बैलपोळा अशा विविध सणांचा तसेच सं मकरसंक्रांत ह्या सणांना इथे खूप महत्त्व दिले जाते व कार्यक्रम म्हटलं तर सप्ताह हरिग हरिजागर अशा कार्यक्रमांलासुद्धा इथे खूप महत्त्व दिल्या जाते समुदायानुसार म्हणलं तर मराठा समुदायामध्ये कीर्तन व हरिभजन या कार्यक्रमांना खूप महत्त्व दिलं जाते तसंच बंजारा समाजाच्या याच्यात तीज महोत्सव म्हणून त्या कार्यक्रमाला खूप महत्त्व दिलं जाते द मराठा समुदाय दिं गावामध्ये दिंडी काढून गावामध्ये पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा घालतात ट टाळ व हरी गजराच्या घोषामध्ये पूर्ण गावामध्ये एक फेरी असते व तसंच बंजारा समाज तीज महोत्सवामध्ये एक छोटं असं त्यांचं दैवत मांडून त्याच्याभोवती सर्वजण रिंगण घेत असतात अशा प्रकारे इथं वेगवेगळ्या समुदायाचं प्रतिबिंब उमटून दिसल्या जाते त्यामध्ये मी हे हे सांगू शकत आहे